हॅलो हां मी ऐश्वर्या कुलकर्णी बोलते आपल्याकडं परवा दिवशी स्वय रक्तदान शिबीर आहे ना हां मग मला त्याच्यासाठी नोंदणी करायची होती हां माझं वय आत्ता सत्तावीस वर्ष आहे पुढच्या महिन्यात अठ्ठावीस होईल हां नाही मी पहिल्यांदाच करणार आहे रक्तदान तर करे काही प्रिकॉशन्स घ्यायला लागतात त्याच्यासाठी हां नाही नाही नाही मला कुठलाही आजार नाही आहे हिमोग्लोबीन नॉर्मल आहे हां नाही नाही ओके आणि जेवताना जेवून आलं तरी चालतं का कसं ओके आणि न सर त्याची टायमिंग काय आहे कारण मला दुपारी अकरानंतर सकाळी अकरानंतर मला टिचिंगला जायचं असतं हां मग लंच ब्रेकमध्ये मी दुपारी येऊन गेले तर चालेल का अच्छा सकाळपासूनच आहे बरं बरं बरं ठीक आहे आणि सर आपल्याला कसलं इन्फेक्शन होत नाही ना रक्तदान केल्यावर नाही ना हां नाही पहिल्यांदा करते ना म्हणून विचारलं ठीक आहे सर मग माझी नोंदणी करून घ्या मी येते परवा दिवशी ओके थँक्यू